वीस वर्षाआधी आमच्याकडे चूल होती आणि माझी आई त्या चुलीवरच स्वयंपाक करत होती त्या चुलीवर स्वयंपाक करताना त्यासाठी लागणाऱ्या काड्या माझी आई जंगलातून जाऊन आणत होती आणि त्यानंतर चूल मांडत होती गं गंज काळे येऊ नये म्हणून त्यावर माती लावून ते सुकवत होती त्यानंतर ते गंज चुलीवर ठेवत होती चुलीवर स्वयंपाक करताना काड्या लावा आणि त्यानंतर विस्तव करा त्यावर तेल गरम होतपर्यंत वाट बघा फोडणी द्या या प्रकारचे खूप चुलीवरचे कामं आहेत आणि राहा राहिला गॅस इंडक्शनचा प्रश्न तर त्यासाठी आजकाल गॅस सर्वांकडेच उपयोगात आहे असं नाही आहे जे गरीब लोकं आहेत त्यांच्याकडे पण गॅस उपयोगात नाही आहे ते आता सुद्धा चुलीवरच स्वयंपाक करतात आणि राहिला गॅसचा प्रश्न तर गॅसवर दोन शेगड्या असतात तर त्यामध्ये आपण एका ठिकाणी भाजी तर एका ठिकाणी पोळ्या करू शकतो आणि गॅ इंडक्शनमध्ये कधी कधी लाईट नसल्यामुळे आपण इंडक्शनचा वापर करू शकत नाही